काम करताना मला डेडलाईनच्या आधी मला माझं काम संपवायचं होत ते संपवण्यासाठी मला खूप काही मेहनत घ्यावी लागलेली होती आणि माझं ध्येय साध्य करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागलेली आणि हे काम सांभाळताना माझं ध्येय साध्य करताना मी या दोन्ही गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे एकत्र सांभाळून मी माझं जे आहे काम पूर्ण केलेलं आणि माझं ध्येय जे होतं कामाबद्दलचं ते खूप छान साध्य केलेलं